हॅलो मी अनुराधा अरविंद सत्रे बोलते मी पाण्याच्या बिलाची चौकशी करण्यासाठी कॉल केला आहे मी गेल्या आठवड्यात माझे ऑनलाईन बिल भरले होते परंतु अजूनसुद्धा माझ्या खात्यातील शिल्लक रकमांमध्ये रक्कम दिसून आली नाही तर काय प्रॉब्लेम झाला असेल प्लीज मला सांगाल का हो मी माझे खाते क्रमांक सांगते माझा खाते क्रमांक आहे टू झिरो टू टू झिरो सिक्स झिरो नाईन आणि माझा पेमेंटचा क्रमांक आहे श एक दोन पाच सहा सात आठ चार तीन पाच सहा दोन दोन हो हो चेक करा मी वेट करेन कसे काय अजूनसुद्धा सिस्टीमदे पेमेंट कसे दिसून आले नाही मी तर जमा केले होते पेमेंट तुम्ही तुमच्या बँक किंवा पेमेंटमध्ये पेमेंट आले आहे का चेक कराल का एकदा हो मी माझा आधीचा इतिहास बघित मी हा मी माझं आधीचं व्यवहार बघितलं आहे त्यामध्ये पेमेंटची प्रक्रिया माझ्याकडून पूर्ण झाली आहे ओके चालेल चालेल एकदा चेक करून मला सांगाल का मी माझा ईमेल ॲड्रेस हो सांगते ना अनुराध सत्रे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हो हो या ईमेल नंबरला एकदा चेक करून पाठवून द्या सर्व माहिती हो हो सर थँक्यू